लेखन लेखन असा एक प्रकार आहे ना ज्या ज्यामध्ये आपण आपल्या भावना आपल्याला काय म्हणायचं आहे हे आपण मांडू शकतो जसे की आप मला लिहायचं मला लिहावंसं खूप वाटतं पण मला अशा विषयांवरती लिहावेसे वाटते ज्यामध्ये ज्यावरती खूप कमी लोकांनी लेखन केलेले आहे आणि तो विषय असा आहे की संवेदनशील अशा विषय आहे तो म्हणजेच संग संग महिलेचा असू दे किंवा कोणाचाही असू दे तर संग हा असा विषय आहे की हा खूप संवेदनशील मुळात आहे तर त्यामुळे ह्या विषयावरती खूप कमी खूप कमी लोकं असतील हे उघडपणे बोलू शकतात आणि जर बोलल्या त्या व्यक्ती तर त्यांना बऱ्याच ठिकाणी नावे ठेवली जातात की ह्या व्यक्ती अश्या आहेत ह्या व्यक्तींना काही कळत नाही वगैरे वगैरे तर ह्या ठिकाणावरती अशा मुद्द्यांवरती पुस्तक लिहिणं किंवा कोणताही एक लेख लिहिणं हे थोडं थोडंसं धाडसी आहे तर मला काही शंका आहेत की आता जर लेखन पद्धती आता तर ख खूप कमी प्रमाणात लिहिले जातं कोणतंही गोष्ट लिहिल्या जातात आजकाल तर लॅपटॉप आणि मोबाईलच्या जमान्यामध्ये लेखन तर खूप मागे पडलं आहे तरीही तरीही जर मला काहीकाही भारतात वर्ज्य असे वि विषय आहेत त्याम त्यापैकी हा एक विषय आहे की संग तर आता मुळामध्ये ना खूप खूप कमी जणांना आता युवा पिढींना जसे की आपण युवा वयामध्ये पदार्पण करतो तेव्हा खूप एक म्हणतात ना जाणण्याची इच्छा असते की हे म्हणजे काय तर त्यामध्ये ना मुलं खूप चुकीच्या ठिकाणी पाय ठेवतात पाय त्यांचा चुकीच्या ठिकाणी पडतो आणि खूप वेगळ्या गोष्टी होऊन जातात तर हे कारण का होतात एक तर त्यांना उत्सुत उत्सुकता असते की हे म्हणजे काय आणि त्यामध्ये त्यांना कोण त्याची माहिती देत नाहीत तर ते त्या गोष्टी भि काही न विचार करता त्या करायला जातात आणि काहीतरी भलतंच घडून बसतं तर त्यामुळे मला अश्या विषयांवरती लिहायला लिहायला खूप आवडेल तर मला माझी अशी शंका आहे की ह्या गोष्टींवरती लिहिणं लिहिणं काही गुन्हा नाही आहे मग का लिहू नाही बरोबर की नाही मग अश्या गोष्टींमुळे जागरूकता पसरते आणि जागरूकता पसरल्यामुळे एक जास्त करून युवा पिढींना कळण्यात येईल की ह्या गोष्टी केल्यामुळं काय होतं आणि जर ह्या गोष्टी आपण योग्य त्या वेळी केली तर त्या हानिकारक ठरू शकत नाही तर योग्य त्या वेळी योग्य त्या गोष्टी करणेच गरजेचे आहे